भारतातील इतर राज्यांच्या संस्कृतीच्या तुलनेत महाराष्ट्र राज्याची संस्कृती ही उत्कृष्ट आणि भव्य आहे कारण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये संत ज्ञानेश्वर नामदेव चोखामेळा एकनाथ तुकाराम यांच्यासारखे वारकरीसुद्धा होऊन गेलेत आणि त्या त्याचबरोबर मोठे मोठे राजे महाराजे होऊन गेलेत तसेच महाराष्ट्रामध्ये हिंदू मुस्लिम बौद्ध शीख ख्रिश्चन असे वेगवेगळ्या जातीचे धर्माचे लोक एकत्रित आणि आनंदाने राहत आहेत महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने बघितले तर महाराष्ट्राचा पोशाख हा पुरुषांकरिता धोती फेटा याचा समावेश होता तर नऊवारी साडी चोळी आणि ह्या महिलांसाठीचा पोशाख महाराष्ट्रामध्ये होता त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील अलंंकार पण खूप वेगळे होते पैंजण कानातील कुडी बुगडी वेल बाळी ह्या सगळ्या महाराष्ट्रामधल्या दागिन्यांची ओळख आहे तसेच पाककृतीमध्ये सुुद्धा महाराष्ट्र अग्रेसरवर आहे मोदक पिठलं भाकरी श्रीखंड पुरणपोळी यांच्यासोबतच मांसाहार पा पांढरा तांबडा रस्सा हे सुद्धा महाराष्ट्रामध्ये खूप प्रसिद्ध आहे त्याचबरोबर ग्रामीण भागसुद्धा महाराष्ट्राला लाभला आहे त्यामुळे खेडे वाचवा हे जे महात्मा गांधींचे आहे ते महाराष्ट्रासाठी खूप खूप लागू आहे तसेच महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या खेळात क्षेत्र क्रीडा क्षेत्रातसुद्धा नावलौकिक केले आहे जसं की पूर्वापार चालत आलेले कबड्डी खो खो याचबरोबर कुस्ती तलवारबाजी धनुर्विद्या नेमबाजी असे अनेक उत्कृष्ट कलाकार या महाराष्ट्राच्या मातीत घडले आहेत आणि संगीत आणि नृत्यात तर महाराष्ट्रामध्ये भरपूर लोककला आहेत लावणी पोवाडा कोळी नृत्य हे सर्व महाराष्ट्राचे भूषण आहेत आणि महाराष्ट्र असल्याचा अभिमान आहे